हॅलो ओके ठीक आहे चालेल सर आता कुठे सध्या ओके ज सर ठीक आहे चालेल तुम्हाला पाच हजार लागेल नाही सर आमची फिक्स रेट असते त्यामध्ये कमी नाही हो तुम्हाला जायचं आहे कधी सर थांबण्याचे सर तुम्हाला वगैरे काही मा मध्ये काही स्टॉप आहेत का ओके सर हॉटेलमध्ये थांबायचं आहे ओके तुम्हाला फाय स्टार पाहिजे सर की थ्री स्टार चालेल किंवा एखादा नॉर्मल ढाबा चालेल ओके सर तर थाळी कोणती हवी आहे तुम्हाला म्हणजे ते रेट वगैरे तुम्ही मला सांगू शकता का ओके सर ठीक आहे सर किती जण आहात तुम्ही ओके सर सर गाडी स्विफ्ट डिझायर चालेल ओके सर तर किती वाजता येऊ मी तिथे हो सर ठीक आहे चालेल ना मी येऊन जाईल तिथे हो आणि सर पेमेंट ॲडव्हास लागेल मला हो सर ठीक आहे टोल वगैरे सर तुमच्याकडे असेल कुठे काही लागला तर हो सर चाल